मी सोशल मीडियावर फोटोग्राफीचे बोहोत खूप सारे असे अकाउंट फॉलो करतो ज्याच्यामध्ये मेन आहे राज फोटोग्राफी पठाण फोटोग्राफी हुमायून फोटोग्राफी तर हे मेन आहेत कारण की यांची जी फोटोग्राफ आहे त्याची क्वालिटी एक नंबर आहे ते त्यांची काढायची पद्धत त्यांच्या अँगल त्यांच्या डायमेंशन असा एक नंबर आहे ते त्यांच्या बॅकग्राऊंड बढिया राहते तेवढ्याच नाही तर त्याच्यानंतर फोटोग्राफ केल्याच्यानंतर जे फोटो एडिट करतात त्याचे एक नंबर ते दिसते तर असं म्हणून हे मी जास्त फॉलो करतो न् त्यांच्या सारखेच शिकायचंय ना त्यांच्या सारखं फोटोग्राफी करायचे ट्राय करतो